मला पेंटिंगचे काम फार आवडते कारण ते काम करत असताना माझ्या घराचा उदरनिर्वाह पण चालतो आणि मला मानसिक शांतता मिळते त्या कारणानी हे काम माझ्यासाठी अतिउपयुक्त समाधानकारक तसंच दोन पैसे मिळवून देणारं आहे ह्या कामात मला प्रोग्रेस अजून करून पुढे काय भविष्यात अजून काही करायचं आहे